हॅलो हो माझी कॅब कुठेपर्यंत आली तुम्ही सांगू शकाल का कारण मला खरंच खूप उशीर होतो आहे आणि माझी खूप अर्जंट मीटिंग आहे पण आय थिंक मला काही वाटत नाही की तुम्ही इतक्यात पोहोचाल त्यामुळे प्लीज माझी कॅब रद्द करा मी दुसऱ्या कोणत्यातरी ऑप्शननी जाईन